मी आम्ही जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी होती ना तेव्हा आम्ही खेळत होतो माझे पप्पा माझा भाऊ माझी मम्मी आणि मी नंतर आम्ही मस्त म्हणजे छान खेळत होतो आणि नंतर ते म्हणजे गोट्या अशा हारवाई हारवा लागायच्या जर खाली पडलं की एक जर पडलं तर थोडं आपल्याला नर्वस वाटायचं पण नंतर खेळता खेळता थोडं चांगलं वाटायचं आणि नंतर मग न आणि नंतर मग कॅरम वगैरे कॅरम कॅरममध्ये पण खूप मज्जा येते कॅरममध्ये अशी गोटी मारावी लागते मग ते एका खड्ड्यामध्ये जात असते खड्ड्यामध्ये झाल्यानंतर म्हणजे काही लोकं जिंकतात काही लोकं हारतात नंतर आहे आपली सापशिडी सापशिडीनंतर जर आपण गोटी पाडली आणि जर ते सापशिडीच्या तोंडाजवळ आली सापशिडीचे तोंडाजवळ जर का आली तर मग ते खाली आणखी वापस येऊन जाते खाली आणखी वापस आली की आपण सॅड होऊन जातो आपण नाराज होऊन जातो की खाली वापस आली आपली गोटी आपण एवढे पाडली न आपण समोर गेलो खाली वापस आली नंतर हे आपला लुडो लुडो म्हटलं की आपल्याला तर खूपच छानच वाटते लुडो म्हटलं की आपण म्हणजे कुदतच राहतो की लुडो खेळायला किती छान वाटते पहिला आपण जर सहा लावलं एक पडला की खूप आपल्याला चांगलं नाही वाटत की एक पडला यार माझा आणि नंतर सहा पडले की खूप छान वाटतं की भाऊ माझी सहा पडले असं तसं वगैरे सहा पडले की नंतर आपण पटकन गोटी देऊन देतो आणि एक पडला की यार असं वाटतं की माझे एक पडले यार कसं होईल आता मी जिंकेल की हारेल पण जिकणं हे खूप चांगलं वाटतं पण हर एक गेममध्ये हारणं हे राहातच कारण हारल्या आणि जिंकल्यामुळं गेम काही समोर जाऊ शकत नाही